बाजारात आजकाल बरेचसे स्मार्टफोन आता नवनवीन फोन आलेले आहेत हं खूप सुंदर सुंदर फोन बाजारात आलेले आहे त्यापैकी के सिरीजचा ओपो हा फोन मी नुकताच ऑनलाईन पर्चेस केलेला आहे के सीरीजमध्ये याची रेंज पाहता हा फोन आणि फीचर्स बघता हा खूप एक चांगला फोन आहे याचा ब्ला बॉक्स जो आलेला आहे हा सुद्धा अतिशय सुंदर आहे या फोनसोबत एक तेहतीस वॅटचं फास्ट चार्जर आपल्याला कं कंपनीमार्फत दिले जाते यामध्ये दोन ते तीन दोन कलर उपलब्ध आहे एक ब्ल्यू आणि एक ब्लॅक ब्ल्यू आणि ब्लॅक हे दोन्ही कलर फार छान आहेत चमकदार आहेत आणि याचं वजन फार कमी आहे फक्त एकशे नव्वद ग्रॅम याचं वजन आहे या फोनची जर क्वॉलिटी आपण बघितली साधारण एक ते दीड फुटावरून जरी हा फोन आपण खाली असा आपल्या हातातून निसटला तरी या फोनला सहसा काही होत नाही याची एवढी बिल्ट कॉलिटी ही सुंदर आहे चांगली आहे त्याच्यामुळे हा फोन मी मागितलेला आहे याचा डिस्प्ले सहा पॉइंट फाई नाईन इंचाचा हा मोठा डिस्प्ले आणि अॅम्युलेड डिस्प्ले याचा आपल्याला या फोनसोबत दिलेला आहे यामध्ये सहा जी बी रॅम आणि चौसष्ट जी बी रोम तसेच आठ जी बी आणि एकशे अठ्ठावीस जी बी रोम अशा दोन व्हर्जनमध्ये हा फोन उपलब्ध आहे याचं नेटवर्क फोर जी आणि फाय जी या दोन्ही नेटवर्कमध्ये सुद्धा हा फोन उपलब्ध आहे फोर जी ज्याला आवडतो त्याला फोर जी आणि फाय जी मी फोर जी बोलवलेला आहे याची किंमतसुद्धा आपल्याला मला म मला परवडण्यासारखी आहे दहा ते पंधरा हजारच्या रेंजमध्ये हा अतिशय चांगला असा एक फोन मला मिळालेला आहे याची स्पीकर कॉलिटी ही फारच छान उत्तम आहे याची बॅटरी बॅकअप एक ते दोन दिवस सहज पुरेल असा बॅटरी बॅकअप आहे पाच हजार अॅम्पीअरची यासोबत बॅटरी येते आणि एकंदरीत बघता या रेंजमध्ये ओपो के टेन फीचर्स बघता हा अतिशय एक चांगला फोन मला मिळालेला आहे मिळालेला आहे याची सर्व्हिस क्वॉलिटीसुद्धा उत्तम आहे त्याच्यामुळे हा फोन मी खरेदी केलेला आहे